हॅलो महाराष्ट्र बँकमधून बोलत आहे मी कशासाठी कशासाठी लोन पाहिजे बिजनेस अच्छा

मॅडम आमच्याकडे तसं एक लाखापासून दहा लाखापर्यंत लोन मिळते आणि ते त्याच्यावर अवलंबून असते की तुम्हाला बिझिनेस कोणता करायचा आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला लोन देतो तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे अच्छा तर तुम्हाला ते आठ ते दहा लाखापर्यंतचं लोन लागेल मॅडम अच्छा आणि तुम्ही असं गॅरेंटीसाठी बँकेत काय जमा करू शकता जर आम्ही तुम्हाला लोन देऊ तर एक एक तर तुमची पूर्ण डाक्युमेंट्स ओके पाहिजेत आधार कार्ड पेन कार्ड इलेक्शन कार्ड राशन कार्ड लाईट बिल आय डी प्रूफ वगैरे सगळं क्लियर पाहिजे आहे आणि तुम्हाला दोन गव्हरमेंट जॉबवाले गॅरेंटर लागतील ते पाहिजेत ते तुमच्या फॉर्मवर सही करायला म्हणजे जे तुमची गॅरेंटी घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर व्हॅरिफिकेशनसाठी आमच्या बँकेतले लोकं येतील तुमच्याकडे तुमचं घर पहायला तुमचं घर स्वतःचं आहे की तुम्ही किरायानी राहता हे सगळं बघायलाही आम्ही माणसं पाठवू तर याच्यासाठी तर तुम्हाला जे प्रोसिजर आहे याच्यासाठी तर पहिले तुम्हाला एकदा बँकेत येऊन मॅनेजरला भेटावं लागेल मॅडम कमीत कमी प्रोसिजर झाल्यानंतर व्हॅरिफायफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसात लोन मिळते हो हो

जसं तुम्ही दहा लाख हो दहा लाखाचे लोन घेत आहात तर तुम्हाला बावीस ते पंचवीस हजार रुपये मंथली ई इ एम आय राहील आणि कमीत कमी ते चार वर्षापर्यंत जाईल कारण बँक इंटरेस्ट पण घेते तुम्हालाही माहीत असेल

तर मॅडम

हो हो हो मॅडम आमची गव्हरमेंट बँक आहे ना त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रोसिजर होणार एक पंधरा दिवसात होतील तुमचं काम पण मी म्हणते तुम्ही फोनवर विचारण्यापेक्षा एकदा बँकेत या आमच्या तुमचे डाक्युमेंट्स वगैरे दाखवा

हो या मॅडम यु मोस्ट वेलकम थँक्यू मॅडम फोन केल्याबद्दल बँकेत